सर्वच जण छायाचित्र काढत असतात साधारणतः छायाचित्र म्हणण्यापेक्षा मी फोटो म्हणतो फोटो काढल्यानंतर एडिट करणं हे माझ्या माहितीप्रमाणे हे गरजेचं मला देेखील आजच्या पिढीला गरजेचं आहे असं मला वाटतं साधारणतः आधीच कॅमेऱ्याची जी लेन्स असते ती खूप साधी असल्याने आणि आत्ताच्या लेन्समध्ये थोडा फरक आहे पण एडिट करण्याची गरज वाटतेच कारण की आणि आजच्या पिढीला थोडा स्मार्टनेस गरजेचा आहे फोटो काढल्यानंतर इडिट करणं गरजेचं का आहे कारण की फोटो काढल्यानंतर जे आजूबाजूचं वातावरण असेल क्लायमेट असेन जिथं फोटो घेतलेला आहे त्यांना थोडं असं सुंदर असं आणि चेहऱ्यावरतील जे हावभाव असतील ते थोडं बदलण्याचा मुलांना मुलींना हा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याप्रमाणे आम्हाला ते त्यांना इडिट करून द्यावं लागतं चेहऱ्यावर काही डाग ड डाग असतात ते ब्राईटनेस असेल हे सर्व त्यांना एडिट करून द्यावे लागतात त्याच्याने ते देखील त्यांनादेखील आनंद होतो की अरे बापरे असा फोटो काढला होता असा झाला त्यांनादेखील आनंद होतो तर यासाठी बरेचसे आहे गुगलवर ॲप आहेत सॉफ्टवेअर आहेत फोटोशॉप आहे कोरल आहे ह्या सर्व गोष्टी आहे शक्यतो मी कोरलमध्ये किंवा मी रिमी म्हणून ॲप आहेत त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो कारण की त्याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही इडिट करायला त्यासाठी लवकर होतं आणि एडिट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर थोडंफार कोणी ग्रुप फोटो काढला असेल तर एकमेकांचा खांद्याला हात लागला असेल किंवा एखाद्याचे डोळे झाकले गेले असेल किंवा एखाद्याची स्माईल थोडी चुकीच्या पद्धतीने आली असेल तर त्याला थोडं इडिट करायचं एडिट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं वेगवेगळ्या पद्धतीने ॲप ॲप घेऊन त्याच्यात थोडा बदल करता येतो तर बदल म्हणजे पूर्णपणेही बदल होत नाही त्याचा थोडा ब्राईटनेस वाढतो आणि थोडी कटिंग वगैरे त्याची बॉडीशेप कटिंग वगैरे त्यामध्ये आपल्याला करता येते आणि इडिट केल्यानंतर तो फोटोला थोडा हायलाईट केल्यानंतर तो सुंदर दिसतो व्यवस्थित दिसतो आणि त्यांना देखील त्या साईजमध्ये व्यवस्थित त्यांना करून द्यावं लागतं कारण की त्यांना सर्व मात्र आता सोशल मीडियाची हे सर्व झाल्यामुळं त्यांना इन्स्टाला तो फोटो व्यवस्थित अपलोड झाला पाहिजे फेसबुकला व्यवस्थित झाला पाहिजे स्नॅप असेल या सगळ्या गोष्टींना ते व्यवस्थित अपलोड झाला पाहिजे या पद्धतीने सर्वांची रिक्वायर रिक्वायरमेंट असते फोटो काढल्यानंतर आणि कोणीही सहजासहजी फोटो काढल्यानंतर लगेच घेत नाही ते इडिट करून द्या असंच म्हणतात त्याचे देखील मग जास्त काही चार्ज न घेता ते आम्हाला एडिट करून द्यावं लागतात त्याच्यामुळं छायाचित्र नुसतं काढले आणि तसेच दिले तर त्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही आहे लग्नसमारंभ असतील बड्डे असतील हे फोटो काढल्यानंतर ते फोटो तसेच पडून असतात पण ज्यावेळेस आपण एडिट करतो तेच फोटो हा समोरचा स्वीकारतो त्याच्यामुळं चार्जदेखील थोडे फार जास्त मागे पुढे करून घ्यावल घ्यावे लागतात आणि इडिट केलेलेच फोटो त्यांनादेखील आवडतात त्यांच्या घरच्यानादेखील आवडतात त्यावेळेसच आपल्याला शाब्बासकीची थाप मिळते